घराच्या दारात किंवा उंबऱ्यात उंबऱ्यावर शेणाच्या पाण्याचा सडा घालण्यामागे कारण असे की आपल्या घराचा परिसर हा स्वच्छ राहतो घरामध्ये धूळ उडून येत नाही किंवा कीटकांपासून आपले घर सुरक्षित राहते त्याचबरोबर घराबाहेर रोज सकाळी सडा मारणे रांगोळी काढणे या सर्व गोष्टी एक पॉझिटिव्ह वाईब पॉझिटिव एनर्जी आपल्या घरामध्ये घेऊन येते त्यासाठी आपण रोज सकाळी सुंदर घराबाहेर अंगण झाडून घेणे सडा मारून एक सुंदर रांगोळी काढणे हा प्रकार केलाच पाहिजे